माझे धार्मिक प्रथा म्हटलं तर हिंदू म्हणता येईल आ आणि मला त्यातले खूप सारे गाणी आवडतात आणि मग जर थोड्या असा नव्या पिढीचा आ आहे म्हणून मला असे जुन्या टाइप जुन्या काळातले गाणे नाईंटी नाईंटीजमधले किंवा एकोणीसशे नव्वदमधले दोन हजारमधले असे गाणे आवडतात आता जे आताचा रिलीज होतात ते मला आवडतात आणि जर पुराणे जुने म्हटले तर मला मुळात येईल शिवाजी महाराजांचे पोवाडे पोवाडे त्यांच्या आता तर नवीन पिच्च पिच्चर्समधले त्यांची नवीन गाणी असे खूप सारे गाणी आहेत त्यांचे आवडतील मला अजून महासंतांची पण त्यांची गाणी त्यांची ओवी त्यांच्या ओव्या त्यांचे खूप सारे लेख हेपण मला ऐकायला आवडेल आणि जे आपल्या आपले परंपूर जे श श्रीरामजी आहेत त्यांचे खूप सारे गाणे आहेत त्या महाभारताचे गाणे आहेत ते ते आपल्याला ऐकायला आवडतात मला मला स्वतः आणि महाभारताची जो इंट्रो साँग आहे ते आवडतो मला रामायणाचा आवडतो कारण की त्याच्यामध्ये असं खूप काही आहे जे आपण त्या त्या फक्त गाण्यामधून शिकू शकतो सुरुवातीच्या ते आपल्या लाईफमध्ये खूप कामाला येऊ शकते तर धार्मिक गाणी खूप असे सांबंधिक आ असू शकतात ते खूप जास्त आवडू शकतात लोकांनापण लोकं जे आहेत आजकालच्या नवीन गाण्यामध्ये आहेत तर धार्मिक गाणे चांगले